मला फिरायची आवड आहे तर तो नुकत्याच पूर्ण केलेल्या ट्रीपविषयी सांग

आणि डोमेस्टिक सेक्टरमधे म्हणून बघशील तर माझं बऱ्यापैकी फिरणं झालं आहे आणि पर्यटनाची आवड असल्यामुळे आणि माणसांना जोडायला आवडत असल्यामुळे जनरली मी बरेच वेळा म्हणजे केसरी आणि विणावळणी जास्त फिरले आत्ताच नुकतीच मी केसरीसोबत दोन पद्धतीच्या ट्रिपा केल्या एक माझी आंतराष्ट्रीय झाली आणि एक माझी डोमेस्टिक झाली तर नोहेंबरमधे मला सांगायला तुला निनात आवडेल की माझी सिंगापूर थायलंड मलेशिया ही केसरीसोबत ट्रिप झाली आणि तुला माहिती असेल तर केसरीचं एक वाक्य की केसरी एक अविस्मरणीय अनुभव आणि खरंच केसरीसोबत आपण जेव्हा सहल करतो मी सहल शब्द सुकीच आहे त्यांच्या खूप अविस्मरणीय ट्रिपच होतात पण हे मी प्रकर्षानी सांगली की माझी ट्रीप दोन्ही ट्रीपा ह्या अविस्मरणीय झाल्या कारण केसरीसोबत जाण्याचा एक फायदा असा असतो की राहण्यापाण्याची व्यवस्था खाण्याची सोय आणि ज्या पद्धतीने ग्रुपमध्ये लोकांचं एक पद्धतीचं जे म्हणजे जेलिंग होतं ज्याला आपण म्हणतो की एकमेकांच्यात लोकं मिक्सअप होतात आणि बरंसं मोकळेपणा हा केसरी आणि विणासोबत असतो जाताना त्याच्यामुळे मला ते प्रकर्षाने जाणवतं आणि आवडतं की आणि पर्यटन आवडत असल्यामुळे कसं आहे की बऱ्याच ठिकाणी मी फिरले पण जास्त करून भारतामधले जे काही प्रदेश आहेत जिथे मला जास्त फिरायला आवडतं मी तुला म्हटल्याप्रमाणे आम्ही नोव्हेंबरमध्ये सिंगापूर थायलंड मलेशिया केली आणि आत्ता मी तीन आठवड्यापूर्वी डोमेस्टिक सेक्टरमधे डलहौसी धरमशाला आणि अमृतसर हे करून आले आता हे सेक्टरची नावं घेतल्यावरती तुला नक्कीच जाणवेल की या सेक्टरबद्दल वर्णन करू तेवढं कमी आहे डहुवसी म्हणजे खजियार तिथे आम्ही पहिल्यांदा गेलो आणि खजियारबाबतीत सांगायचं तर बऱ्याच चित्रपटाचं शूटिंग डलहौसीच्या खजियारमधे झालेलं आहे आणि एक निसर्गाच्या कुषित आपण असं म्हणतो तसं ते असलेलं हे एक स्थळ आहे आणि तिथे आम्हाला खूप छान अतिशय प्लेझंट असं तापमान हवामान होतो आम्ही गेलो तेव्हा अतिशय म्हणजे तिकडे थंडीच होती बी म्हणीन आणि नंतर आम्ही आलो डलहौसीनंतर धरमशाला तर धरमशालासुद्धा एक थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि तिथेसुद्धा आमची तीन रात्र होती आणि नंतर आम्ही अमृतसरला आलो की जिथे सगळ्याजणांचं एक स्वप्न असतं आपलं की ज्यांना पर्यटन आवडतं की एकदा तरी अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला ज्याला आपण गोल्डन मंदिर म्हणजे सोन्याचं मंदिर असं म्हणतो जसं कोणार क एक सूर्य मंदिर आहे तसं अमृतसरचं गोल्डन टेंपल जी अमृतसरची ओळख आहे तिकडे आम्ही गेलो होतो आणि अतिशय अविस्मरणीय अनुभव होता तू निनात आत्ता मला विचारल्याप्रमाणे माझ्या परियरणाचे अनुभव मी तुला सांगेन तेवढे कमी येत मला प्रकर्षाने असं जाणवतं की आपण परत एकदा प्रत्यक्ष भेटू आणि मी तुला हे प्रवास वर्णन अजून खुलवून सांगू शकेन धन्यवाद